फुलांची किंवा झाडांची काळजी घेताना वडीलधाऱ्या लोकांचा मला नेहमीच वडीलधाऱ्या लोकांचा सल् सल्ला मला नेहमीच मिळालेला आहे व त्यांची मदत झालेली आहे फुलामध्ये झेंडूची फुलं ही सहजपणे उग लावता येतात त्यानंतर गुलाबाच्या फुलासाठी त्याचे कलमं विकत आणावे लागतात ह्या गोष्टी वडीलधाऱ्यानी मला ते कसे लावावीत हे शिकवलेलं आहे तसेच इतर जे फुलं जी आहेत त्यामध्ये सुद्धा वडीलधारी मला मदत करतात पारिजाताचे झाड हे मी माझ्या दारात लावलेलं आहे त्या फुलाचं महत्त्व वडीलधाऱ्या लोकांनी मला सांगितलेलं आहे आणि ती फुलं मला फार आवडतात देवासाठी त्या फुलांचा मी वापर करतो